रिकामा वेळ घालवण्यासाठी आमच्या राज्यात म्हणजेच मुंबईत मुंबईत मरीन लाईन हे ठिकाण आहे तिथे सर्वात जास्त प प्रमाणात पर्यटक येतात जवळजवळ परदेशातीलही पर्यटक तिथे येतात त्या पर्य त्या त्या भागात मरीन लाईनजवळ मस्त एक समुद्र किनारा आहे जो तिथे बसण्याची जागा आहे तिथे बसून आपण आपला वेळ घालवू शकतो संध्याकाळी ते ठिकाण पा पाहण्याजोगं आहे आणि तिथेच लागून हँगिंग गार्डनसुद्धा आहे त्या गार्डनमध्ये म्हातारीचा बूट हे लहान मुलांसाठी खूप प्रसिद्ध असलेला असा म्हातारीचा बूट इथे पहायला मिळतो तिथूनच आपल्याला लोअर परेल ह्या ठिकाणात महालक्ष्मीजवळ सायन्स सेंटर हे जे सायन्स शिकणाऱ्या मुलांसाठी हे सेंटर उपलब्ध आहे तिथे आपल्यासारखे तरूण असलेले आणि लहान मुलांनाही सुद्धा ते बघण्यासारखं आहे जिथे सायन्स खूप सायंटीस्ट लोकांनी तिथले आ तिथे आपले उपक्रम दाखवले आहेत ते पा ते ब बघण्यात खूप छान एक वेगळीच मजा असते तसंच राज्या मुंबई ह्या सारख्या राज्यात स्ट्रीट शॉपिंग खूप प्रसिद्ध आहे चर्चगेटजवळ चं ताज हॉटेल म्हणा आणि की ते चर्चगेटजवळचं ताज हॉटेल आणि स्ट्रीट शॉपिंग तिथे सर्वात प्रसिद्ध असलेली स्ट्रीट शॉ स्ट्रीट शॉपिंग ही तिथे केली जाते खाऊगल्ली हा पण आपण रिकाम्या जागेशी फिरणार आणि पोट भरण्यात हे एक उत्तम पर्याय आहे ती खाऊगल्लीत अनेक प्रकारचे फु ख खाणे खाद्यपदार्थ आपल्याला पहायला मिळतील आणि आणि चर्चगेटमध्ये ता गेट पहायला मिळेल इथे मुंबईत कांदिवलीजवळ म मॉल ही सुद्धा प्रसिद्ध आहे तिथे स्नो वर्ल्डसारखे उपक्रम आपल्याला तिथे पहायला मिळतात तिथे आपण शॉपिंगही करू शकतो आणि गार्डन मुंबईमध्ये गार्डनही खूप आहे असे म्हणजे खूपच गार्डन आणि सर्वात फे प्रसिद्ध हे की मुंबईत गोरेगावला दादासाहेब फाळके यांची नाट्यसृष्टी आहे ते तर खूप सग सर्वातच पाहण्यासारखं आहे तिथे तिथे मुंबईमध्ये ती ना नाट्यसृष्टी तिथे जायची एंट्री फी शं एक हजार रुपये असल्यास तिथे आपल्याला तिकडचे गाईड्स सगळं समजवतात तिथे कसं जायचं तिथून कसं आपण कसेही तिथे शुटींग केली जाते पिच्चरची सिरियल्स शुटींग केली जाते तसं ते तिथे दाखवले जाते